मराठी भाषिक हे आपल्या मनातल्या एक्झॅक्ट म्हणजे प्रत्यक्ष भावना प्रत्यक्ष भावना कोण्याही पर्यंत पोहचवण्यासाठी मराठी भाषेचाच वापर करतात आणि त्यामध्येच त्यांना ती आपल्या भावना व्यक्त करता येतात मग ती आपुलकीची भावना असो किंवा कधी कुणा वरचा राग असो की काहीही असो किंवा कोणाबद्दलचे प्रेम असो हे मराठी भाषिक हे मराठी भाषेमध्येच एकदम व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवू शकतात किंवा आपल्या भावना व्यक्त करू शकतात